मराठी भाषा अशी आहे की सगळ्यांना ते सहजपणे ज समजून येत असते आणि बोलता येत असते पण आजकालच्या पिढीमध्ये असा असा गैरसमज झाला आहे की मराठी भाषा न शिकताना इंग्लिश भाषा लवकरच शिकली पाहिजे आपल्या मुलांनी मराठी का नव्हे मराठी श शाळेमध्ये न जाताना इंग्लिश मिडीयममध्ये आपले मुलं गेले पाहिजे आणि त्यांचा चांगल्या प्रकारे कारण ते त्यांचा उ उपयो शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे त्यांना चांगली जॉब मिळाली पाहिजे असे त्या पालकांना वाटत असते त्यामुळे मराठी भाषाला आता तेवढं काही व्हॅल्यू देत नाही आणि इंग्लिश इंग्लिश भाषेला ह प्रत्येक विदर्भामध्ये प्रत्येक जगामध्ये इंग्लिश भाषेचा जास्त म्हणजे जास्त प्रमाणामध्ये उल्लेख होऊन राहिला आहे पण मराठी भाषा एवढी इंग्लिश भाषेला तेवढं काही हे नाही आहे मराठी भाषा सगळे स् नॉमिनीली सगळेजण मराठी भाषा बोलू शकते आणि इंग्लिश भाषा कसं आहे कोणाला जमते कोणाला नाही जमत त्यामुळे ते शाळेत गेल्याशिवाय इंग्लिश मिडीयममध्ये गेल्याशिवाय त्यांना काही ते समजत नाही मराठी मीडियममध्ये तेवढं काही शिकवत नाही मराठीच मराठीच लँग्वेज शिकवत असतात आणि इंग्लिश मिडीयममध्ये गेल्याच्यानंतर ते इंग्लिश मिडीयममध्ये मुलांना इंग्लिशच भाषा शिकवत असतात इंग्लिश बोलल्याच्यानंतर त्यांना मराठी काय आहे हे त्यांना काही कळत नाही म्हणून मराठी लोकांमध्ये आणि इंग्लिश लोकांमध्ये हा गैरसमज होत चालला आहे ह्या सर्वात जास्त प्रमाणात वाढत चालला आहे की माझा मुलगा इंग्लिश शिकल्याने चांगल्या चांगल्या ड्युटीवर चांगल्या पद पदावर चांगल्या जाईल आणि त्यांचं इन्कमही जास्त प्रमाणात चांगलं राहील असं त्यांना असं वाटत असते आणि मराठी लोकांना आपली मुलं मागा मागासलेली झाले आहे असं त्यांना वाटत असते हा गैरसमज इंग्लिश मिडीयम आणि मराठी भा मराठी समाजवाल्यांमध्ये हा प्रकार घडून येत आहे